मला निगेटिव याच्यामध्ये मोबाईल असा वाटतो की मोबाईल यूजफुल तर आहे परंतु त्याचा यूज हे होऊ शकत नाही आहे कारण मोबाईल घेतल्यामुळे माझा वेळ पूर्ण मोबाईलमध्ये जातो कामं झालं की मी मोबाईल पाहते आणि त्याच्यामध्ये अदर काही जर मला करायचं असलं ते सुद्धा राहून जातं आणि दुसरं व वाईट परिणाम म्हणजे असं आहे की माझी मुलगीसुद्धा मोबाईल घेऊन बसते तिला असं वाटतं की नाही आपले आई बाबा पाहतात तर मी पण पाहिला पाहिजे पण त्याच्यामुळे असं होत आहे की तिचे डोळे खराब होते मोबाईलमुळे आणि बुद्धीचा जसा पाहिजे तसा विकास होत नाही कारण ती कंटिन्यू मोबाईलमध्ये राहणार तर तिला बाकीचं काही सुचणार नाही नवीन नवीन काही ती करू शकणार नाही पुन्हा पुन्हा ती मोबाईल पाहणार म्हणजे याच्यामुळे का होत आहे की मी माझ्या मुलीचा सुद्धा लॉस करत आहे त्या मोबाईलमुळे असा होत आहे मला असं वाटतं की हा मोबाईलमुळे खूप जास्त निगेटीविटी येत आहे असं मला वाटतं